भारत देश हा वेगवेगळ्या संस्कृती परंपरा आणि प्रथांनी नटलेला देश मणून ओळखला जातो आहे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात वेगवेगळी प्रांत आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचं चलन आहे आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये त्यांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान वाटतो आहे भारतामध्ये कितीतरी भाषा बोलल्या जातात जेवढ्या भाषा जगभरात नाही तेवढ्या भाषा आपल्या भारतामध्ये एकास भारतात आपल्याला बोललेल्या दिसून येतात भारतामध्ये काही पर्यटकांसाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत त्यामध्ये आग्र्याचा जो किल्ला आहे ताजमहालचा हा एक विशेष महत्त्वाचा आहे कारण की जगामधील आठ अजुब्यांमध्ये आग्राचा जो ताजमहालचा किल्ला आहे याचं नाव आहे तर तो जो आहे तो आपल्या भारतामध्ये आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे की हा जो किल्ला बनवण्यात आलेला आहे मोगलकालीन कालामध्ये हा बनवण्यात आलेला आहे तर हा किल्ला ज्या कारागिरांनी बनवलेला आहे त्या कारागिरांचे हात काटण्यात आलेले आहेत आणि परत हा असा किल्ला कुठेही बनवू नये याची दक्षता घेण्यात आलेली होती त्या काळामध्ये आणि हा जो आहे भारतातच नव्हे तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे ताजमहालचा किल्ला आणि याच्यातील जे बांधकाम केलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे ते खूप सुंदर प्रतीचं आणि अतिउत्तम केलेलं आहे कारण की तिथे कोणीही जातात पर्यटक त्या स्थळाला भेटी द्यायला तर ते मंत्रमुग्ध होऊन जातात त्यांना तो खूप आवडतो परिसर आवडतो कारण तिथे वातावरण पूर्ण शांततामय आहे आणि येथील जे बांधकाम आहे ते बघूनच मन प्रसन्न होते त्यानंतर आहे मुंबई मुंबईमधील सर्वात प्रेक्षणीय स्थळं आहेत तिथे तिथे महालक्ष्मी टेंपल आहेत सिद्धिविनायक टेंपल आहे गेट वे ऑफ इंडिया आहे त्यानंतर तिथे वसईचा किल्ला आहे असे खूप काही प्रेक्षणीय स्थळे मुंबईमध्ये आहेत त्यामुळे मुंबई हे एक प्रेक्षकांसाठी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे त्यानंतर महाबळेश्वर महाबळेश्वर हे सुद्धा प्रेक्षणीय स्थळ आहे पर्यटकांसाठी खूप आकर्षणाचं केंद्र म्हणून बघितलं जाते अशाच प्रकारचे आणखीनही खूप काही प्रेक्षणीय स्थळे आहेत आपल्या भारतामध्ये की त्या थ स्थळांना प्रेक्षक जे आहेत पर्यटक जे आहेत ते आवर्जून भेटी द्यायला जातात कारण की त्या स्थळांचा इतिहास आणि त्या स्थळांचं महत्त्व जे आहे ते खूप मोठ्ठं आहे त्याच्यामुळे खूप लोकांना आवडते आणि ते आवडीने अशा स्थळांना भेटी द्यायला जातात